मी बारावीनंतर पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी एक ग्रुप तयार केला होता त्यामध्ये पाच मुली आणि पाच मुलं अशा प्रकारचा दहा मुलांचा ग्रुप तयार केला होता त्याच्यामध्ये आम्ही धावण्याची प्रॅक्टिस करत होतो ज्यावेळी आमची धावण्याची शर्यत लागायची तेव्हा मी त्या ग्रुपमध्ये उतरत होतो धावता धावता माझे मित्र माझ्यापुढे जायचे तर तेव्हा मी त्यांच्याकडे लक्ष देत होतो आणि नंतर मी माझ्या धावण्याची स्पीड वाढवून मी त्यांच्यासमोर जायचो जायचा प्रयत्न करत होतो जेव्हा मेन फिजिकल एक्झॅम झाली तेव्हा माझ्या मित्राच्यासमोर जाऊन मी रेस जिंकायची मागे राहून पुढे जायचा जो अनुभव माझा होता तो खूपच चांगला होता आणि डबल मला स अशी जर संधी मिळाली तर खूपच आवडेल